नमस्कार बोला

आमच्याइकडे ॲडमिशन स सध्या प्रवेश देणं बंद आहे मुलांना बंद झालेला आहे पूर्ण

फुल झाल्या आहेत सीट हो बघू आता होऊ शकते म्हणा किती दिवस नाही आहे ते दोनतीन दिवसांत होऊन जाईन क कोणत्या वर्गात हवी आहे तुमच्या मुलाला ॲडमिशन हो हो हो बघते मी होऊन जाईन म्हणा फीज वगैरे इथे वर्षाची असतात दहा हजा दहा हजार रुपये वर्ष त्याच्यात सर्व कार्यक्रम घेतले जातात सर्व मुलांना ॲक्टिव्हिटी घेतले जातात शाळेची बस आहे आ बसद्वारे तुम्ही पाठवू शकता नाहीतर तुम्ही स्वतः पण सोडून देऊ शकता शाळेची वेळ आहे दहा ते दोन हां नाही नाही ती नाही आहे त्यांना डबा पाठवावा लागेल तुम्हाला त्यांच्यासाठी आणखी काही जाणून घ्यायचं आहे का तुम्हाला काय म्हटलं हो हो नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज् होतात प्रोग्राम होतात मुलांना सर्व प्रकारचे कार्यक्रमाद्वारे तेंना प्रोत्साहित केले जाते हं हो हो ठीक आहे हं चालेल